महाराष्ट्र राज्यामध्ये सगळ्यात जास्ती हिंदू धर्म बघितले आढळले जातात त्याचप्रकारे बाकी धर्म पण आढळले जातात पण हिंदू धर्माची संख्या खूप जास्ती इकडे असतात जसं इस्लाम धर्म ख्रिश्चन धर्म बुद्ध धर्म जसं महाराष्ट्र महाराष्ट्रमध्ये हिंदूधर्माचा जसं संख्या जास्तीत जास्त आ ना त्याचप्रकारे बुद्धधर्माच्या पण इकडे जास्तीत जास्त संख्या बघितल्या जातात काही ठिकाणी मुस्लिमची जनता खूप कमी आहे यांची संख्या खूप कमी प्रमाणात दिसून येतं पण आढळते जास्त ख्रिश्चन धर्म खूप कमी येतात दिसू येतात जैन धर्म पण आढळले जातात पण खूप कमी यामध्ये त्यापैकी शीख यामध्ये सगळ्यात जास्त राज्यामध्ये आता सध्या हिंदू शीख अजून आणि बुद्ध ह्या तीन हे तीन धर्म धर्मामध्ये संख्या जास्ती जास्ती वाढण्यामध्ये आलेली आहे